आता माझा आवडता ट्रेक आणि त्याचा अनुभव तर मी बरेच ट्रेक केले पुण्यात असताना तर मला माझा आवडता ट्रेक हा होता की के टू के तो ॲक्चुअली कात्रजच्या डोंगरातनं सुरू होतो सिंहगडच्या किल्ल्यावर संपतो पण त्याला नावच आता के टू के पडलं आहे तर त्याची स्टोरी अशी की आम्ही संध्याकाळी सहा सात वाजता तो ट्रेक सुरू केला संध्याकाळच्या सात वाजता तो ट्रेक सुरू झाल्यावर आम्हाला तीन डोंगर पार करून सिंहगडच्या पायथ्यावरनं सिंहगडच्या माथ्यावर चढायचं होतं तर तो ट्रेक थरारक असतो तेवढाच भीतीदायक असतो तेवढाच थरारक असतो आणि एक सस्पेन्स त्याच्यात खूप भरलेला असतो तीन डोंगर पार करून तुम्हाला साधारण बारा ते चौदा तासाचा त्यात वेळ जात असतो तुम्ही तुमच्यासोबत पा पिण्याचं पाणी ग्लू ग्लूकोज बिस्किट पुडे या गोष्टी घेतल्या पाहिजेत असं मी तुम्हाला सजेशन देईन हा ट्रेक रात्री चौदा तासाचा झाल्यावर तुम्ही सकाळी पहाटेचा सूर्य बघता बघता सिंहगड चढत असता त्यामुळे तो एक अनुभव वेगळा असतो सकाळी उठ उगवता सूर्य आपल्याला दिसता येत बघता येतो तुम्हाला ट्रेकला जायचं असेल तर मी तुम्हाला असं एक सजेस्ट करेन की तुम्ही एक महिनाभर वर्कआउट केलं पाहिजे कारण त्या ट्रेक दरम्यान आम्हाला आलेला एक वाईट अनुभव आमच्यासमोर चालत असलेल्या चार डॉक्टरांचा ग्रुप होता त्यातल्या एका डॉक्टराला अर्धांगवायूचा झटका आला तर तो का आला कारण ते अचानक सकाळी उठून ट्रेकवर आलेले त्यांच्या मित्रांनी त्यांना कोणतीही कल्पना दिली नव्हती आणि त्यांनी अचानक ट्रेक सुरू केला त्यांना अर्धांगवायूचा झटका आला एअरलिफ्ट करून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले दुर्दैवाने ते आता आपल्यासोबत नाहीत त्यांना त्याच दिवशी पूर्ण झटका येऊन ते गेले म्हणजे तुम्ही जर ट्रेकला येत असाल तर तुम्ही फिजिकली फिट असणं खूप गरजेचं आहे आता त्याचसोबत राजगड तोरणागड हे ट्रेक करायचा एक चांगला सीझन असतो तो पावसाळा आणि हिवाळा हे ट्रेक होत असताना आपल्याला निसर्ग निसर्गाच्या किमया एवढ्या बघायला मिळतात आणि त्या इतक्या आनंददायी असतात की आपण मन मोहून जातो आणि माझा एक ड्रीम ट्रेक आहे तो मी पुढच्या वर्षीच अचीव करणार आहे तो नाशिकमधला आणि अहमदनगरच्या वेशीवर असलेला हरिश्चंद्रगड धन्यवाद